हां हॅलो हां हां हां आत्ता मी बघा तुमच्याकडे इंटरनॅशनल विमानतळ दोनवरून तुमच्या गाडीमध्ये बसून आलो होतो तर माझी तिथे एक छोटी बॅग राहिलेली आहे ती बॅग तिथं आहे का तुमच्या तिथं हां ती बॅग कशी मग मला मिळू शकेल आता आहे ना तिथं हां मग तुम्ही तेवढी बॅग माझी देऊ शकाल का बघा त्यात पाकीट आहे माझं एक मोबाईल आहे छोटी बॅग आहे ती हां तेवढी मग कशी देऊ शकाल येताय ठीक आहे ठीक आहे या मी इथं थांबतो आहे मग